मला असं वाटते की जीवनामध्ये सगळ्यांनाच काही न काही प्रॉब्लेम्स असतात कोणाचं काही दुःखं तर कोणाला काही शुगर असतील कोणाला काही प्रॉब्लेम असतो सो आपण कोणालाही सजेस्ट करू शकतो की योगा केल्यामुळे हा फायदा होतो बाबा हे आपलं ठीक होऊ शकतो तर आपण याच्यामुळे आपण इतरांशी संबंध जोडू शकतो आणि आपण योगाचे क्लासेस घेऊनसुद्धा संबंध जोडू शकतो एकमेकांशी किंवा आपण इतरांकडे क्लासला जाऊनही संबंध जोडू शकतो आणि योगाचे पण भरपूर फायदे आहे आणि मेन म्हणजे मी स्वतः योगा करते आणि योगाचा क्लासही केलेला आहे माझी मम्मी पण योगाचा क्लास घेते त्यामुळे मला एवढी माहिती आहे आणि जेव्हा मी योगाच्या क्लासला जात होते त्या आम्ही खूप जणं येत होते तिथे त्यामुळं खूप लोकांची संबंध वाढले होते माझे सो अशाप्रकारे आपण संबंध वाढवू शकतो